अमरावतीमध्ये एम आय डी सी आहे एम आय डी सी एरियामध्ये एम आय डी सी एरिया फार मोठा आहे तिथे नोकऱ्या कशा प्रकारे मेन दिल्या जातात ते पण सांगितले जाते तसेच आपल्या अम अमरावतीत मोठे मोठे एज्युकेशन आहे शिक्षणाचे कॉलेज आहे विद्याभारती झालं शिवाजी कॉलेज एच यू पी एम एच यू पी एममध्ये फार छान छान मार्गदर्शन केले जाते विद्याभारतीमध्ये पण छान मार्गदर्शन केले जाते तिथे एम बी ए वगैरे शिकवले जाते एम बी एमध्ये त्यात व्यवसाय विषय कसे करायचे काय करायचे याची माहिती देतात त्याच्यामे ते आपल्याला ते माहिती मिळाली एम बी ए केलं की त्याच्यातून पूर्णपणे माहिती मिळते त्या माहितीद्वारे आपल्याला आपल्या व्यवसायात पुढे कसे जाता येईल त्याचीसुद्धा आपल्याला प्रोत्साहन दिले जाते त्याच्यामुळे आपण ते ऐकल्याने घेतल्याने पुढे जाऊ शकतो प्रोत्साहन दिल्यामुळे आपल्यात ते प्रोत्साहन येतो आणि ते कामामुळे आपल्याला पुढे जाण्याची इच्छा प्रवृत्ती होते तसेच सं संस्था तसेच संस्था रिसर्च संस्थासुद्धा आहे आणि त्याच्यात ते रिसर्स कशा प्रकारे केले जाते त्याचीसुद्धा माहिती दिली जाते